हो मॅडम बोला हो मॅडम नाही आता मला लेक्चर नाही ऑफ लेक्चर आहे सध्या कधी करायचं म्हणजे सगळ्या क्लासमधल्या स्टुडंटला सांगायचं आहे का हो मॅडम आणि टीचरच्या प्रोग्रेससाठी नेमकी कशी मीटिंग घ्यायची आपल्याला हो का आणि प्रोग्रेससाठी म्हणजे जेन्ट्स टीचरला वेगळी मीटिंग आणि लेडीज टीचरला वेगळी अशी आहे का हो मॅडम आणि आपलं ओकेजन कुठं नेमकं बाफना हॉलला घ्यायचं का आपल्या साईबाबा हॉलला चालेल हो चालेल मॅडम हो चालेल मॅडम क्वेश्चन्स आहेत आमचे काही म्हणजे लेक्चरबद्दलचे कसे लेक्चर घेतले पाहिजेत काय त्याबद्दल थोडं गायडन्स पण पाहिजे होतं आम्हाला हो आणि काही काही वेळेस म्हणजे कसं सिलॅबस कंप्लीट होत नाही जे लेक्चर आपल्याला दिलेले आहेत त्यामध्ये ते सिलॅबस कंप्लीट होत नाही एक्स्ट्रा लेक्चर घ्यावे लागतात

हो चालेल मॅडम आम्ही आमचे सगळे क्वेशन्स रेडी करून ठेऊ तसं मॅडम हो मॅडम आमचा पूर्ण स्टाफचा एक ग्रुप आहे मी त्यावरती मेसेज टाकून देईन हो चालेल मॅडम बाय